हॅलो जय भोले फूल भंडार वाशिममधून बोलतो बोला किती फुलं पाहिजे हां हां आमच्याक् आपल्याकडे सगळे फुलं आहेत गुलाबाचे आहे शेवंतीचे आहे मोगऱ्याचे आहे जाईची आहे जुईची आहे चाफ्याची आहे सगळे सगळे फुलं आहे आपल्याकडे सांगा तुम्ही फक्त किती पाहिजे काय पाहिजे रामनवमीसाठी पाहिजे का तुम्हाला फुलं हो हो हो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे कसं आहे रामनवमीच्या आता भरपूर आम्हाला ऑर्डरी आलेल्या आहेत तुमची पण आम्ही ऑर्डर घेतो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही तर किती पाहिजे तुम्हाला फुलं किती हार पाहिजे पंचावन्न किलो बरं बरं बरं तर शंभर रुपये किलो आहे फुलं सध्या कारण की उन्हाळा चालू आहे फुलाचे भाव थोडे टाईट आहे आणि आता कसं आहे देवाची गोष्ट आहे म्हणून ठीक आहे परंतु करतो कमी सत्तर रुपयानं लागेल तुम्हाला सत्तर रुपयाला लावून टाकू तसा काही वांधा नाही कसं आहे आता तुम्ही देवासाठी हां ठीक आहे ना झेंडूचे पण आहे ना आपल्याकडे

झेंडूची किती पाहिजे शेवंतीचे बरं बरं बरं बरं बरं अच्छा अच्छा मग तुम्हाला होलचेल होलसेल रेट लावतो वावा काही वांधा नाही झेंडूचे शेवंतीचे शेवंतीचे किती पाहिजे बरं बरं बरं ठीक आहे मग काही वांधा नाही तुम्हाला फुलं जास्त पाहिजे तुम्हाला होलसेलचा रेट लावतो ठीक आहे अं साठ साठ रुपयानीच लावून टाकतो तुम्हाला सगळे आणि हार बिर सगळं बनवून ओके त्याच्यामध्ये गुलाबाच्या फुलाचा उपयोग करू मस्त बांध बुंद करून तुमचं पार्सल पाठवतो मी हां हो काही वांधा नाही नाही ते सगळं बरोबर साठ रुपयानंच लावून टाकतो तुम्हाला टेन्शन नका घेऊ तुम्ही हां आं शंभर रुपये होतील पण आता तुम्हाला साठनंच लावतो ना सगळेच साठने लावतो टेन्शन घेऊ नका तुम्ही मला भाविक भाविक माणसं दिसता कारण की देवासाठी तुमचा एवढा एवढा खर्च करता तुम्ही तर आमचं बी फर्ज बनते की तुम्हाला भाव बरोबर व्यवस्थित लावावा म्हणून एखाद्या गिऱ्हाईकाला आम्ही कमीजास्त करतो तसं सगळ्यांना नाही करत म्हणा कारण की घोडा जर गवतासंगं दोस्ती करील तर खाईल काय हे यांच्या आमच्या पोटापाण्याचा प्रश्न असते की नाही त्या हिशोबानं आम्ही हां तर तुम्ही काय कोणाला सांगू नका इतक्या कमी रेटमध्ये दिले म्हणून तुम्हाला हो हो तुम्हाला लावून टाकतो काही टेन्शन घेऊ नका ठीक आहे ठीक आहे मग तुमी मग तुम्हाला फुलं पोचून जातील की किती वाजायला पोचवा लागते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरोबर बरो ठीक आहे दहा वाजता साडे नऊ दहाच्या दरम्यान आमचा गडी तुमच्याजवळ फुलं घेऊन हार घेऊन पोचून जाईल टेन्शन घेऊ नका जय श्रीराम जय गजानन आजी फ्रेश एकदम काहीच बोलायचं काम नाही तुमच्या हातात घ्या हार घेतल्याबरोबर फूल खोलीत असे पाठवतो बं ठीक आहे ठीक आहे जय श्रीराम